नमस्कार मी रेणुका बोलत आहे भंडऱ्याहून मी काही दिवसांपूर्वी तुमच्या संकेतस्थळावरून नवीन लॅपटॉप नोंदणी केला होता तर आता सध्या मी त्याबद्दल काही चर्चा केली आहे तर मग आता माझं मन बदललेलं आहे तर मला तो लॅपटॉप नको आहे तर मला ती ऑर्डर ती नोंदणी रद्द करायची आहे तर तुम्ही डिलिवरी करण्यापूर्वी मी हा रद् ऑर्डर रद्द करू इच्छित आहे तर सध्या मी तुमच्या दुकानाच्या संकेतस्थळावर माझ्या खात्यात लॉग इन करत आहे आणि आता मी इतिहासात ऑर्डर इतिहास चेक करत आहे तर इथे माझी नोंदणी मला दिसलेली आहे तर मला सांगा इथे मी काय करावं म्हणजे कशाप्रकारे कॅन्सल करावं किंवा रद्द करावी ही नोंदणी

हां ठीक आहे मी इथे चेक केलं आहे इतिहास विभागात मला दिसलं आहे माझी नोंदणी केव्हा केलेली आहे तारीख आहे पाच बारा दोन हजार पंचवीस ठीक आहे आता मी याला रद्द करत आहे मग मला याचे पैसे परत कधी मिळतील बरं तर माझ्या खात्यातच येतील ना पैसे की मला त्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागेल माझ्या लॅपटॉप नोंदणीचं क्रमांक आहे तीन शून्य सात एक तुम्ही जरा शोधता का तुमच्या साईटवर बरं मला ही नोंदणी रद्द करायची आहे तर आता ही प्रक्रिया आपण पुढे करायची की आता थांबवायची की मला पुढे दुसरं काही करायचं आहे बरं हं मी इथे नोंद केलेली आहे मी तुम्हाला माझा नोंदणी क्रमांक सांगितलेला आहे तारीख सांगितलेली आहे आणि माझे खाते क्रमांक वगैरे सांगायची गरज आहे का इथे पैसे वळते करण्यासाठी नको ना बरं ठीकय